पुरातन काळापासून भारतात वेगवेगळ्या कला कला कलांचा उगम झाला कला बहरल्या त्या कला वापरात आहेत या वेगवेगळ्या कला यातल्या बऱ्याचश्या कला आज लुप्त होत आहेत काही कला या चालू आहेत तर काही कला या लुप्त होत आहेत तर वारली चित्रकला शैली असेल किंवा मधुबनी चित्रकला शैली असेल किंवा मडकी बनवण्याची जी शैली आहे आणि जे कातळशिल्प आहेत जी आदिमानवांनी महाराष्ट्राच्या भूमीवर कोकणाच्या भूमीवर जी कातळांवरती शिल्प काढली ती एक शैली आहे तर ती एक या अशा काही शैली ज्या लुप्त होत चालल्या आहेत काही भाषा असतील त्या लुप्त होत चालल्या आहेत तर ते टिकवून ठेवणं गरजेचं आहे कारण तो एक आपला सांस्कृतिक वारसा आहे त्यामुळे त्या टिकवून ठेवणं नक्कीच गरजेचं आहे ती एक आपली ओळख आहे आपल्या देशाचं नाव या संस्कृतींमुळे या कलांमुळे या श् या वेगवेगळ्या शैलींमुळे जगभरात पोचतं त्यामुळे ह्या कला आणि या शैली टिकवून ठेवणं नक्कीच गरजेचं आहे तो एक आपला एक पर्यटनासाठी एक आकर्षण म्हणून एक ते आपण विकसित करणं गरजेचं आहे तर त्यासाठी आपण वेगवेगळ्या संस्था उभारल्या पाहिजे सरकारने त्यासाठी निधी दिला पाहिजे अशी लोकं शोधून काढली पाहिजेत किंवा त्याचे काही संदर्भ मिळतात का वेगवेगळ्या साहित्यांमध्ये हे तपासलं पाहिजे त्याचे एक वेगळे त्याचे काय म्हणतात त्याला डॉक्युमेंटेशन आपण केलं पाहिजे त्याचे ग्रंथ निर्माण केले पाहिजेत त्याची त्याच्या काही वेबसाईट बनवल्या पाहिजे त्याची माहिती लोकांपर्यंत सतत पोचवली पाहिजे तर या शैली टिकून राहतील आणि त्या पुढच्या पिढ्यांपर्यंत पोचवता येतील आणि आपला भारताचा वारसा पुढे चालवता येईल